अकोला जिल्ह्यात म्हणजे खूप सारे हॉस्पिटल्स वगैरे आपण आता इतक्यात बघू शकतो वेगवेगळ्या फिल्डचे डोळी तपासणी डोळे तपासणीचे वेगळे हॉस्पिटल किंवा मग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर असे बालरुग्ण वगैरे वगैरे तर असे खूप सारे हॉस्पिटल्स सध्याच्या काळात म्हणजे अकोल्यात आता निर्माण झालेलं आहे आणि अजूनही बनत आहेत तर सहजासहजी जर म्हटलं तर सरकारी हॉस्पिटलसुद्धा आहे अकोल्यामधे कारण की जर जे गावातले लोकं वगैरे असतील ज्यांना की जास्त त्यांच्याकडे खर्च करायसाठी पैसे नसतील तर मग ते सरकारी हॉस्पिटलला निवडू शकतात कारण की तिथे सोयसुद्धा घेतली जाते तर आपण असं म्हणू शकतो की ते त्यांना तितकं परवडते आणि तसंच जर मग प्रायव्हेट हॉस्पिटल्सबद्दल म्हटलं तर खूप जास्त स्वच्छता असते तिथे आणि तसंच म्हणजे वेळेवेळेवर लोक स तिथलचे जे नर्स वगैरे असतात ते चेकअप करायसाठी येतात किंवा मग जर पेशंटला काही अडचण असेल तर ते बघायसाठी येतात तर त चांगल्या प्रकारे कोविडनंतर सगळं झालेलं आहे